स्वयंपाकघर स्वयंपाकघर म्हणजे प्रत्येक गृहिणीचा जीव की प्राण ती तो अतिशय नीटनेटका आणि सुंदर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करते प्रत्येक गृहिणीला वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यांचा नाद असतो असं म्हटलं तरी चालेल विविध भांडी पाहिली की त्यांची अगदी कल्पनाशक्ती त्यांना त्या भांड्यांबद्दल वाटणारे प्रेम दिसून येते आता माझ्याकडेच माझ्या स्वयंपाकघरात फार वेगवेगळ्या प्रकारचे तवे आहेत एक एक तवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी जसं की भिडाचा तवा भाकरीसाठी लोखंडी तवे पालेभाज्या करण्यासाठी नॉनस्टिकचे तवे नाश्त्याचे पदार्थ करण्यासाठी डोसा वगैरे यासाठीचे तवे त्यानंतर आत्ता तर काय मातीचे तवेही उपलब्ध होत आहेत चपात्यांसाठी खास वेगळा तवा घावणे अंबोळी हे करण्यासाठीही वेगळे तवे येतात त्याचप्रमाणे अप्पे करण्यासाठी अप्प्यांचा तवा आत्ता तर सँडविचचे सुद्धा भाजून करण्यासाठीचे तवे उपलब्ध आहेत अशा प्रकारे अनेक प्रकारचे काठाचे चौकोनी आणि तवेसुद्धा आता फक्त गोलच असतात असं नाही विविध आकारातले तवे आता उपलब्ध आहेत त्रिकोनी चौकोनी ओवल त्यानंतर गोल हे झालं तव्यांचं तसेच आता उकड पात्रांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात जसं इडलीचे उकडण्याचे पात्र वेगळे मोदकांसाठीही विविध उकड पात्रे मिळतात तसेच ढोकळा अळूच्या वड्या कोथिंबीरीच्या वड्या यासाठी सुद्धा उकड पात्र उपलब्ध आहेत आत्ता तर ऑल इन वन अशीही मि उकड पात्रे मिळतात एकाच प्रकारच्या गोष्टीसाठी विविध भांडी असतात उदाहरणार्थ इडली पात्रच पण आत्ता फक्त गोलच इडल्यांचं इडली पात्र असतं असं नाही तर चौकोनी इडल्या चांदणीच्या आकाराच्या इडल्या अशीही इडलीची उकड पात्र मिळू लागली आहेत पाणी साठवण्याची भांडी तर अत्यंत वेगवेगळ्या प्रकारे मिळतात जग छोट्या कळशा तांब्याच्या कळशा स्टीलच्या कळशा नळ असणाऱ्या कळशा इतकंच काय आत्ता तर काचेची काचेचे पिंप काचेची भांडी हेही अगदी नळ लावून सुद्धा मिळू लागलेलं आहे त्याच्यामुळे स्वयंपाकघरं हल्ली संपन्न होत चाललेली आहेत